प्राण्यांच्या चांगल्या जाती कशा ओळखायच्यात याबद्दल जर सांगायचं झालं तर आता जसं गाय गाय घ्यायची असेल मार्केटमधून तर याच्यामध्ये हायब्रीड आणि गावठी किंवा देशी गाई असे दोन प्रकार असतात मग यात जनरली जास्त दूध देणाऱ्या ज्या गाई असतात त्या हाब्रीड प्रकारामध्ये मोडतात जसं जर्सी गाय असते मग घेताना साधारणपणे तिची हेल्थ चेक करावी दात किती आहेत त्या जनावरांना ते बघायला लागतं आणि दूध देण्याचं प्रमाण किती आहे यावरती सगळं त्या जाती आपण ओळखू शकतो यामध्ये निरोगी जनावरं जर असतील तर ते मग दोन मिनटामध्ये लक्षात येतं त्याची काही लक्षणं पण आपल्याला बघता येतात आणि यामध्ये फारच काही अडचणी आल्या तर आम्ही व्हेटरनरी डॉक्टर जे असतात मग जनावरांचे डॉक्टर त्यांना हे प्राणी खरेदी करताना सोबत नेतो किंवा त्यांच्याकडून काय ॲडवाईस घेऊन किंवा घरातली जी जुनी मंडळी असते विशेष करून आजोबा किंवा आमचे वडील तर हे याच्यामध्ये माहीर असतात त्याच्यामुळे त्यांच्याकडून तो साल्ला घेतो यात माझा फारसा काही अभ्यास आहे असं मला वाटत नाही